मी गौरी वाघमारे बोलत आहे मला दर दर्गामध्ये जायचंय हां तर मी पोन पवनारमधली आहे मला थो मला तिथलं मला तिथे जायला थोडी गाडी काही आहे नाही व्यव व्यवस्था आम्ही तरी सहा जणी आहे अच्छा किती तरी गाडीची प्राईस म्हणजे जाण्याची किती घ्याल तुम्ही अच्छा तर काही कमी वगैरे नाही होणार भरपूर हो होईल ना ते थोडंफार कमी करत असेल तर ठीक आहे ना ठीक आहे बरं तुम्ही उद्या सकाळला या तुम्ही उद्या सकाळला या सहा सकाळी सहाला बरं ठीक आहे अन अडीच हजारमध्ये बुक ॲडव्ह्स वगैरे द्यावं लागेल का अच्छा तुम्ही मला ही व्हॉट्सअपला सेंड करून द्या सॉरी मी पाठवते तुम्हाला ॲड्रेस अच्छा ठीक आहे